महाराष्ट्रामध्ये वरण भात भाजी पोळी हे पदार्थ बनवले जाते जेने भात भाजी वरण पोळी वांग्याची भाजी समजा वांग्याची भाजी झालं भेंडीची भाजी झालं कोणते मेथीची वगैरे भाजी झालं तिच्यामध्ये मसाले असणारी तिखट मीठ धने पावडर जिरा पावडर हे हे टाकले ती भाजी बनवल्या जाते त्यानंतर भाजी जाते व ती भाजी छान पण बनते जर तिखट मीठच टाकलं तर ती भाजी चविष्ट लागणार नाही तिच्यामध्ये काही नाही काही धने पावडर जिरा पावडर कोणते मसाले हे टाकले तर ती च चविष्ट बनणार नंतर नाही तर तीच जर ते मसाले तर नाही टाकले तर थोडी भाजी नाही चविष्ट नाही बनणार त्यानंतर व भात बनवायचं असला पुन्हा आणखी वरण लावायचं असलं किंवा वरणाला तडका द्यायचं असला तर तिच्यामध्ये असणारे मिरची झालं ती कापून किंवा धने धनिया धनिया टाकून किंवा कढीपत्ता टाकून जर फ्राय केलं तर ती आणखी चविष्ट लागतात